नेटवर्क कम्युनिकेशनमध्ये अडथळा आणणारा आक्रमणकर्ता समाविष्ट असतो जेणेकरून ते प्रसारित होणारा डेटा ऐकू येऊ शकतो किंवा सुधारू शकतात वेगवेगळ्या सिस्टीमवर या प्रकारचा हल्ला शक्य मोबाईल उपकरणे विशेषत चौद्मेश मक संपर्नसाठी सामान्यत इन्क्रिप्टेड वापरणाऱ्या वेबस् ट्रॅफिकचे प्रती असं मी संधे सहजपणे रोखले जाऊ शकतात आणि संभाव्य संवेदनशील डेटा हस्तांतरित केला जात असताना मोबाईल अनुप्रयोग वाप एस टी पी वापरू शकतो जेलिब्रिफिंग आणि रूटिंग म्हणजे आय ओ स आणि अँड्रॉईड मोबाईल दिवसवर प्रशासक प्रवेश मिळवणे अवनचे डीफॉल्ट ॲप्स हटवण्यासाठी मोबाईल वापर करते जेल ब्रिक करू शकतात किंवा त्यांची डिवाईस रूट करू शकतात किंवा अविश्वासू ॲप स्टोअरमधून ॲप स्थापित करू शकतात परंतु असे केल्याने धोका असतो पहाडी परवानग्या प्रवा परवानग्या आक्रमण करताना डेटामध्ये प्रवेश करण्यास सक्षम करू शकतात त्यामुळे त्यांचे नुकसानही होते आणि आपल्याला ह्याची चौकशीच करावीशी वाटली तर आपल्या मोबाईल साठी वाप जो आपण वापरतो जशा सुखलत बदल जर आपल्याची चौकशी करायची असेल तर आपण ऑपरेटरच्या ग्राहकापाशी जाऊ श जाऊ शकतो आणि तिथे आपला डेटा जो आहे तो सध्याच्या योजनेसाठी मर्यादित आहे की नाही आपण दिवसामध्ये किती डेटा वापरू शकतो आपण महिन्याला किती त्याचा बॅलन्स करू शकतो याची आपल्याला खात्री पटवायची खात्री पटवू शकतोच आणि तुमच्या माहिती शि किंवा मंजूरीशिवाय खाजगी डेटा गोळा करू शकतो प डेटामध्ये फोन कॉल इतिहास मजकूर संदेश वापर करत असताना ब्राउझर इतिहास संपर्क सुची ईमेल आणि खाजगी फोटो यांचा सामावेश होतो सायबर गुन्हेगार ही चोरी केलेली आहेत ओळख चोरी किंवा आर्थिक फसवणीसाठी केली जाते आणि अँड्रॉईड आणि एक सामान्य प्रश्न असा आहे की अँड्रॉईडपेक्षा आयफोन अधिक सुरक्षित आहे का या दोघांमधील महत्त्वाचा फरक म्हणजे आय ओ ससी बंद ऑपरेटिंग सिस्टेम आहे अँड्रॉईड विविध उपकर वापरले तो याचा अर्थ असा आहे की ॲप्पल ते तसाच कोर्समाई करत नाही त्यामुळे आ आक्रमण करताना त्याच्या सिस्टममध्ये भेद देतच आपण शक्यता कमी असते आपण एखाद्या ग्राहकाच्या दुकानावर जातो तेव्हा त्याला आपला मोबाईल दाखवतो ते आपले मोबाईल बघतात आपल्या मोबाईलमध्ये काय झाले आपले सेटिंग्ज वगैरे ओपन करतात जे आपल्याला समजत नाही ते त्यांना समजतं कारण तो त्यांचा रोजचा धंदा असतो तर त्याच्यामध्ये आपलं जे आणि आपल्याला जर लांबच खूप प्रवासासाठी जायचं असेल आ आपल्याला त्याच्याबद्दल काही कल्पना नसते तिथे नेटवर्क आहे की नाही तिथले आपलं वातावरण वगैरे कसे आहे याची आपल्याला नसते त्यामुळे आपण आपल्या शेजारच्या ग्राहकाच्या ऑपरेटरच्या दुकानामध्ये जाऊ शकतो तिथे जाऊन त्याला मोबाईल दाखवून आपल्याला जिथे जाईल तिथे नेटवर्कची चान्सेस क कमी असते तर तिथे नेटवर्क आला पाहिजेत इमर्जन्सीमध्ये काही मदत लागली तर आपल्याला ते मोबाईलवरून करता आली पाहिजेत असे काही ॲप्स सेटिंग्ज आपण त्यांच्याकडून करून घेऊ शकतो किंवा आपल्या काही मोबाईलमध्ये असे आजकाल समस्या येतात की काहींचा डेटा अरे थोडं बघी थोडं मोबाईल बघितलं की उडून जातो त्याचे खतम खतम होतो तर काहींच्या डेटामध्ये आता नवीन फोर जी फाईव्ह जी असे डेटा आलेले आहेत आता मोबाईल पण फाय फाईव्ह जीचे निघाले आहेत मग आपण सध्याच्या मोबाईलच्या योजनेसाठी जो डेटा आहे तो किती मर्यादित आहे आपण दिवसभरात दीड जी बी वापरू शकतो की दोन जी बी वापरू शकतो हे आपल्यावर आहे आपल्याला दिवसामध्ये किती वेळ देऊ शकतो आपण मोबाईलला एवढंच माझं म्हणणं आहे आपण संपर्क ऑपरेटरमध्ये सा ग्राहकही संपर्क साधू शकतो आपण खात्री करू शकतो मोबाईलमध्ये डेटा वापरल्या मर्यादेसोबत आपल्या मग डाटा किती मर्यादा आपण याची कल्पना करून त्यांना आपण सांगू शकतो धन्यवाद